जर मी एखादी सेकंड हॅन्ड मोटरसायकल खरेदी केली असेल तर त्यासाठी मला पी यु सी ची गरज नसते हे मला पण माहीत आहे आणि परत त्या गाडीची पी यु सी नसेल आणि मला तो खर्च करायचा असेल तर मी सर्वात आधी ज्या व्यक्तींनी पी यु सी किंवा गाडीची पूर्ण कागदपत्र क्लिअर ठेवली असेल अशा व्यक्तीशी संपर्क साधेल आणि म्हणेल तू कसे काय कागदपत्र केले काय केले कुठे गेला कोणते डॉक्युमेंट्स लागले तर मी त्यांना विचारेल तर तो सांगेल मला की आर टी यू मध्ये जा तितून पी यु सी बनवा किंवा आर टी यू च्या बाहेर जे काही लोकं राहतात पी ओ सी बनवणारे त्यांच्यापासून पण पी ओ सी बनवू शकतो अशा प्रकारे पी यो सी बनल्या जाते अशी मी त्यांना विचारून जी माहिती सांगतली असेल त्या माहितीला मी फॉलो करून ती पी यु सी बनवण्या्साठी मी त्या ठिकाणी जाईल आणि पी यु सी साठी जे जे काकदपत्र लागतील ती मी सोबत नेऊन त्या व्यक्तींना पी यु सी त्या तयार करून त्या गाडीचे डाकुमेंट्स हे मी क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून मी परिवहन किंवा आपल्या आर टी ओ ला आर टी ओ पोलिसला ती डॉक्युमेंट दाखवू क्लिअर क्लिअर डाक्युमेंट दाखवुन मी योग्यरित्या सुटू शिकेल अशा प्रकारे मी त्या डाक्युमेंटची परीपूर्ण काळजी घेईन आणि पी यु सी तयार ही वरच्यावर रेडी ठेवेल अशी मी प्रयत्न करत राहील पी यु सी ठक पी यु सी पी यु सी ही गाडीची क्लिअर ठेवणे हे अत्यंत गरजेचे असते म्हनून पी यु सी ही गाडीची क्लिअर ठेवणे अनावश्यक गोष्टी आहे आणखी पण काही कागदपत्र असते ते पण क्लिअर ठेवले पाहिजे असे मले वाट असे मला वाटते